दादा इथून सांगलीला जायला किती वेळ लागेल या रस्त्याला बांधकाम चालू आहे रस्ता खूप खराब झालेला आहे त्यामुळे आपल्याला पुढच्या रोडनी जावे लागणार आहे त्या रोडनं जाताना किती वेळ लागेल एक अर्धा तास लागेल का मला पुढे वेळेत जायचं आहे पुढचा रोड चांगला आहे ना कमी वेळात जात असेल तर मग आपण त्या रस्त्यानं रोडनं जाऊ ना